भारतात काही भागात एकदम उष्ण प्रकारचे हवामान आहे आणि पाय काही भागात काही दमट हवामान आहे तसेच जर इकडं विदर्भात म्हटलं तर खूप गरम होते आणि खूप तापते जवळजवळ चव्वेचाळीस व अंशाच्या वर याचं म्हणजे ब हवामानात बदल होतो आणि खूप गरम होते तसेच केरळ भाग किंवा काश्मीरचा भाग इकडं हे थंड हवेचे प्रदेश म्हणून गणले जातात तिकडं थंड हे हवा येते आणि इकडं विदर्भात आणि महाराष्ट्रात हे गरम हवाचे हवा येते तसेच महाबळेश्वरला देखील थंड हवेचे ठिकाण आहे अशाप्रकारचे प्रत्येक प्रकारचे आपल्याला भारतामध्ये हवामान बघायला मिळते तसेच उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे तिन्ही पण ऋतू आपल्या भारतात आहेत